धाराशिवमध्ये आमच्या तालुक्यामध्ये लेणे आहेत केव्ज तरं त्या लेण्यामध्ये खूप असे छान प्रकारचे शिल्प तयार केलेले आहेत शिल्पकारांनी पण ते शिल्प त्याचा इतिहास म्हणजे सांगण्यासारखा असा आहे की जे वेरूळ अजिंठाच्या लेण्या आहेत त्या आधी धाराशिवमध्ये होणार होत्या पण जो खडक आहे तो ठिसूळ लागल्यामुळे त्या वेरुळ अजिंठ्याला गेल्या आणि तिथं त्या लेण्या झाल्या नाही तर त्या धाराशिवमध्येच होणार होत्या आणि याचा धाराशिवमध्ये लेण्याचा प्रभाव इतर क्षेत्रांवर म्हणजे पडतोच कारण पर्यटन आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं काही प्रकारे पैसे मिळतात काही लोकांना आणि अजून एक म्हणालात तर धाराशिवमध्ये गणपती तयार करणारे म्हणजे मूर्ती तयार करणारे मूर्तिकार पण खूप छान आहेत खूप कला आहे त्यांच्या अंगामध्ये आणि खूप छान अशा सुबक मूर्त्या ते तयार करतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि शाडू या दोन्हीच्या मूर्त्या त्या शाडूच्या मूर्त्या पण तयार करतात आणि खूप सुंदर अशी कलाकृती पाहायला मिळते